माझ्या बागेमध्ये खूप सारी वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या रंगांची फुलझाडे आहेत आणि त्याची योग्य त्या प्रमाणात त्याला खतपाणी घालून सूर्यप्रकाश मिळेल योग्य तो सूर्यपकाश मिळतो आहे ना याची आम्ही दक्षता घेत असतो वेगवेगळ्या प्रकारे त्याची योग्य वाढ होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो तर जेव्हा एवढी सगळी मेहनत करून ती फुलं जेव्हा बहरतात तेव्हा खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं वेगवेगळ्या रंगांची ही जी फुलझाडं आहेत ती खूप सुखाऊन जातात मनाला त्यांच्याकडे बघणं त्यांचा सुवास ह्या सगळ्याच गोष्टी खूप प्रसन्न करतात खूप एक सकारात्मकता राहते त्या वातावरणामध्ये आणि ही फुलं आम्ही देवाला वाहतो त्यामुळे एक अजून सकारात्मकता जाणवते आणि खूप छान वाटतं ही बहरलेली फुलं बघताना बागेतली आणि वेगवेगळ्या रंगांचीही फुलझाडं असल्यामुळे एक सौंदर्य टिकून राहतं आणि डोळ्यांना हे अत्यंत सुखावतं वेगवेगळ्या जातीची फुलझाडं विकत घेऊन ती लावणं यामध्ये मला खूप आनंद मिळतो त्याची योग्य ती काळजी घेणं त्याला योग्य त्या प्रमाणामध्ये खत घालणं पाणी घालणं सूर्यप्रकाश मिळतो आहे की नाही हे बघणं आणि त्यांची योग्य ती वाढ झाल्यानंतर ती बहरलेली फुलझाडं खूप जास्त आनंद देऊन जातात आणि खूप सुंदर वाटतं त्या फुलझाडांमध्ये बघितल्यानंतर वेगळीच प्रसन्नता आणि एक सकारात्मकता जाणवते आणि खूपच छान वाटतं